हो मी पंधरा लोकांचा एक ग्रुप होता त्यांच्यासाठी मी म्हणजे माझं बर्थडे होतं वाढदिवस होतं तर मी पार्टी ठेवली होती तर मी पंधरा लोकांसाठी स्वयंपाक केलं होतं आणि स्वयंपाकाची म्हणजे खूप काही बनवलं होतं मी आणि त्याच्यामध्ये भा पनीर बटर मसाल्याची भाजी होती पोळ्या होत्या जीरा राईस होतं आणि अ स्वयंपाक खूप छान झाला होता आणि खूप असं म्हणजे कोणाकोणाला कसं तिखट आवडते मी ते तिखट कमी बनवलं होतं आणि मी नं मी दुअ बाजारात गेली होती म्हणजे हे सगळं सामान आणायला कसं भाजीचं आणायला खूप सारे भाजीचं लागते पहिले अद्रक लसूणची पेस्ट बनवा मग भाजीला धुवा मग भाजी कापा मग त्याच्यानंतर मग ते भाजी शिजवा तर असं खूप वेळ लागते आणि मी बनवते असं पंधरा वीस लोकांसाठी मी स्वयंपाक बनवला आहे आणि स्वयंपाक पण खूप छान झाला होता